नमस्कार सर तुलशी रेस्टॉरन का हां सर सर मला आपल्याकडे थोडी चौकशी करायची होती अरे अरे माफ करा सर मी कारंजा लाड येथील विद्याभारती महाविद्यालयाचा प्राचार्य राठोड राठोड सर बोलत आहे सर पुढील आठवड्यात आम्हाला तुमच्या कॉलेजची सहल आपल्या परिसरात म्हणजे वेरुळ अजिंठा संभाजीनगर खुलताबाद इकडे आणायची आहे तेव्हा वेळेच्या नियोजनानुसार आपल्याकडे चौकशी करायची होती सर एक विचारायचं होतं आपल्याकडे स्पेशल खोल्या मिळतील का सर मुले व मुली यांची वेगळी व्यवस्था होईल का सर आमच्याकडे सर्व प्रकारचे म्हणजे श्रीमंत गरीब मध्यमवर्गीय अशा कुटुंबांतील मुले आहे हो सर पण ते हो तर तेव्हा खर्चाचा विषय महत्त्वाचा आहे हो सर जेवणामध्ये थोडी स्वच्छता आणि ऑईलीपणा कमी ठेवा सर